कर्करोग हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांवर सध्या तरी माझ्या जिल्ह्यात काहीच सुविधा उपलब्ध नाही आम्हाला जर असे गंभीर आजारांवरती उपचार घ्यायचा असेल तर आम्हाला जिल्ह्याच्या बाहेर म्हणजेच नवी मुंबई येथे जावे लागते नवी मुंबईमधे खारघर ह्या ठिकाणी सर्वात मोठे उद्योजक रतन टाटा यांनी कर्करोगावरती खूप मोठे रुग्णालय स्थापित केले आहे सरकारी सरकारी योजनेनमुळे तेथे सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा दरात उपचार दिले जातात